बागकाम हा कमाईचा उत्तम स्त्रोत होऊ शकतो परंतु बागकामाची आवड असणे हे फार महत्त्वाचे आहे आपल्याकडे बंगला असेल तर आपल्याकडे बऱ्याच वेळा मोठी जागा असते परंतु आपण त्या जागेचा उपयोग फक्त शोभेसाठी झाडं लावून करत असतो कारण त्यामधून कमाई ही गोष्ट आपल्या मन मह आपल्यासाठी फारशी महत्त्वाची नसते परंतु अशी बरीच उदारणं आहेत की सुशिक्षित हे बागकामाची आवड म्हणून नवीन नवीन प्रकारचे प्रयोग करून फुलं हे तयार करतात त्यातून शोध लावतात आणि त्यावर एकेका छोट्या छोट्या जागेमधून सुद्धा फुलांमधून वगैरे व उत्पन्नाचं साधन म्हणून हे बरेचसे असे जे लोक आहेत की जे फुलांमधून उत्पन्नाचं साधन म्हणून किंवा एखादी छोटीशी बागकाम करत करत नर्सरी काढणे आणि न छोट्या छोट्या रोपांचं तयार करून ती विकणे यामधून सुुद्धा पैसा हा मिळू शकतो परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पैशाची गरज आणि आवड ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात